ग्रामीण भागात व्यवसाय सुरू करायचा असंन तर लई अडचणी येते जसं सगळ्यात पहिलं तर लोकांजवळ पैसे राहात नाही पैसे नसल्यामुळे आपण व्यवसाय कोणताही व्यवसाय करायचा असला तर पैसे खूप गरजेचे आहे म्हणून पैसेच जर नसंल तर व्यवसाय कसा करणार ही सगळ्यात मोठी अडचण आहे त्याच्यानंतर ग्रामीण भागात अजून एक मोठी अडचण म्हणजे दुकानं भरपूर झालेली आहे कोणतंच दुकान असं नाही आहे की जे गावात नाही आहे जसं किराणा दुकान कपड्याचं दुकान भाजीपाल्याचे दुकान ही सगळी दुकानं आधीच गावात असते आणि त्यांचा एक ओळख झालेली असते म्हणून नवीन दुकान जर चालू करायचं असंन तर त्याला खूप अडचण जाते कारण त्याला ग्राहकपण भेटत नाही आणि त्याचा एवढा रोजगारपण भेटत नाही त्यासाठी सरकारनं काय करायला पाहिजे की ग्रामीण भागातील लोकांना व्यवसायाभिमुख बनवण्यासाठी सरकारनं त्यांना काहीतरी कर्ज द्यायला पाहिजे जे ज्याचं व्याज पण जास्त नसलं पाहिजे त्याच्यामुळं लोक उद्योग करण्यासाठी किंवा कोणताही व्यापार करण्यासाठी प्रवृत्त होईल सोबतच सरकारने सबसिडीवर लोन द्यायला पाहिजे आणखी जागा उपलब्ध करून दिल्या पाहिजे कमी रेंटमध्ये कमी भाड्यामध्ये म्हणजे आजकालची जी पिढी आहे ती उद्योग करण्यास प्रवृत्त होईल